सहा लाख दहा हजार चौऱ्याण्णो तीन लाख बहात्तर हजार आठ लाख निन्यानो हजार पाच लाख ए नव्वद हजार शहाण्णव दहा लाख